हॅलो हां बोल सुरेस हो तर चाल ना मग आपण इथे पाडू काढू ना जसं जगत मंदिर आहे तिथे काढू टूर हो यवतमाळचं संकटमोचन रोडवर आहे ना तिथं जाऊ ना एक संडेला वगैरे पाहून हो आजचा शुक्रवार आहे संडेला परवा जाऊ दोन चार जराले वि विचारू आपले मित्रांना आणि हो टिफिन वगैरे घेऊन जाऊ तिथे मस्त घरून टिफिन वगैरे बनवून घेऊन जाऊ लागेल तर जाऊ तिथं होते एन्जॉयमेंट संडेला गर्दी पण राहते तिकडे आणि गार्डन पण आहे त्याच्या साईडनं हो तिकून जाता येते पहिली हो ते पहिले मंदिरात जाऊ बजरंग बलीचं मंदिर आहे नाहीतर मग शनिवारी करू शनिवारचा दिवस चांगला फेमस बजरंग बली मंदिर आहे जगत मंदिरचं पाहू ना उद्या मग एक काम करू उद्या सकाळी विचारू कोणाला तरी जर म्हटलं तर मग आपण चाललं जाऊ टिफिन नसले तयार तर मग तिकडेच जेवण वगैरे करू हो हो तेच ना समजा उ उद्या वेळेवरच करू मग दोन तीन वाजता चाललं जाऊ दोन तीन असं केलं सहा सातपर्यंत येणं होते हां तू विचारून ये ना तुझ्या मित्राला तिकडे कुणी असेल तर दोन चार जण मी इकडे मी हां मी पण विचारतो आणि जाऊ आठ दहा जण लोक आपण मस्त बाईकने हो जास्त जण असले की मग मजा येते बा म्हणून म्हटलं उद्याचं करू प्लॅनिंग किंवा मग संडेचं करू हो कसं किंवा मग पुढच्या शनिवारी करू काय असेल ते नियोजनानुसार यां हो यांना विचारून घेऊ काय म्हणते तर तसं आणि त्या हिशेबानं जाऊ आपण हो मग तिथे गेलं की तिथे तिथे ठरवता येते मग काय कसं करायचं तिकडे चिवडा वगैरे काही खायचं असेल ते तिथल्या तिथे घेता येते आपल्याला तसं हां हां काही हो ते विचारून घे किती जण जर आठ दहा लोक होत असेल तर आपल्या त्या हिशोब नियोजन करू मस्त मग काय म्हणते कुणी म्हणतात उद्या म्हणलं तर उद्या नाहीतर मग दोन तीन दिवसांनी जसं नियोजन होईल तसं करू आपण प्लॅनिंग आणि निघून जाऊ लागेल तर

हो सांग मग मला फोन कर त्याला विचारून का म्हणते तर सांग मला मग हो चालतं आहे मग सांग मला हो ठीक आहे हो हो ठीक ठीक आहे